हॅलो मॅक्डोनल पिजा हट नमस्ते मी मनोज वाजपेयी बोलतो आहे हां काय झालं आहे की थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला चार पिजा ऑर्डर केल्या होत्या माझ्या सेलवरून याच नंबरवरून केल्या होत्या आणि त्याचं पेमेंट पण मी केलं होतं आपल्याला आठशे रुपये हो हो हो थोडंसं एक त्याच्यामध्ये एक बदल तुम्हाला सांगतो आहे की मला चारऐवजी मला एकच पिजा हवा आहे आणि माझे जे तीन पिजाचे जे पैसे आहेत ते तुम्ही रिफंड केलात तर बरं होईल नाही अॅक्चुली प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे जे काही माझे मित्र येणार होते त्यांचं अचानक येणं कॅन्सल होत आहे त्यांनी आताच मला फोन करून सांगितलं त्यामुळे मी अडचणीत आलो सो माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर ते तीन पिजाचे जे पैसे आहेत सहाशे रुपये ते मला रिफंड केलात तर बरं होईल हो एक पिजा पाहिजे आहे ना मला हो हो हो हो हो हो हो हो मला पाहिजे आहे तो पिजा आणि सॉरी तुम्हाला जरा त्रास देतो आहे पण काय आहे की माझ्या घरात मी एकटाच असल्यामुळे मी इतके सारे पिजा तर खाऊ शकत नाही बरं माझ्याकडे कोण पाळीव प्राणीसुद्धा नाही किंवा आणखी कोण नाही आहे आजूबाजूला त्यामुळे जेणेकरून मी त्यांना ते पिजा वगैरे देऊ शकेन माझी थोडीशी गैरसोयच होणार आहे त्यामुळे तुम्ही प्लीज ही गैरसोय लक्षात घेता माझे जे तीन पिजाचे पैसे आहेत ते जर रिफंड केलात तर बरं होईल हो जीपेवरून केलेले आहेत हो मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो हो हो हो हां तुमचा तोच नंबर आहे ना हो त्याच नंबरला मी तुम्हाला काय करतो वॉट्सअप करतो स्क्रीनशॉट करतो प्लीज जरा डिलिवरी बॉयकडे ते चार पिजाचे पैसे किंवा जर तुम्ही मला डायरेक रिप जीपे जर रिफंड केलात तर फार बरं होईल ओके हो हो हो थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू ओके थॅंक्यू